नृत्य ही अशी कला आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या समुदायाला एकत्र करून एकमेकांशी जोडू शकतो आपण वेगवेगळ्या प्रकारची नृत्यं करतो वेगवेगळ्या प्रकारच्या समुदायानुसार वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य हे असतात जसे की गुजराती असले तर ते गरबा करतात महाराष्ट्रीयन असले तर लावणी करतात बाकी पंजाबी असले तर त्यांचा पंजाबी डान्स असतो आणि अशा वेगवेगळ्या समाजाच्या समुदायाच्या लोकांना एकत्र करायचं असेल त्यांचा भावना एकत्र करून व्यक्त करायच्या असतील एकमेकांना एकमेकांविषयी आपुलकी प्रेम आदर भावना निर्माण करायची असेल तर नृत्य ही एक छान कला आहे ज्यामुळे आपण सगळ्यांना एका नृत्याच्या भावनांनी जोडून ठेऊ शकतो आणि हेच माझं मत आहे की नृत्य ही अशी कला आहे ज्याला आपण पुढे भविष्यात खूप वाव देऊ शकतो सर्वांना एकत्र आणू शकतो एकमेकांविषयी छान भावना निर्माण करू शकतो